गुड मॉर्निंग आमच्याकडे सर्वच काही महाराष्ट्रीयन आहे महाराष्ट्रीयन पोहे आहे पुरणपोळी आहे गुलाबजामून आहे श्रीखंड आहे झुणका भाकरी आहे हे झुणका भाक झुणका झू झू झुणका राहते ना ते बेसन राहते डाळीपासून बनवलेलं राहते ते डाळ भिजवत टाका लागते आणि त्याच्यापासून ते मिक्सरमधून काढून त्याचं बेसन बनवलं जाते त्याला झुणका म्हटलं जाते भाकरी कुठली पाहिजे तुम्हाला ज्वारीची पण भाकरी आहे आणि बाजरीची पण भाकरी आहे आणि तांदळाची पण भाकरी आहे तुम्ही कुठलीही घेऊ शकता ज्वारीची पण घेऊ शकता बाजरीची पण घेऊ शकता किंवा तांदळाची पण घेऊ शकता हं ते तुमच्या चॉइसवर आहे तुम्हाला कुठली पाहिजे तर तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तिन्ही लावून देऊ शकते झुणका आणि ज्वारीची भा भाकरी घ्यायची असेल तर सत्तर रुपये प्लेट आणि जर कधी बाजरीची भाकरी पाहिजे असेल त्यासोबत तर शंभर रुपये प्लेट आणि जर तांदळाची पाहिजे असेल तर पन्नास रुपये प्लेट तुम्हाला कुठली पाहिजे ठीक आहे मग सत्तर रुपये प्लेट त्यामध्ये दोन भाकरी आणि एक प्लेट झुणका येईल हो कांदा लोणचं ते तर आमच्या इथे आहेच ना हं कांदा लोणचं आणि जर तुम्हाला लागलं तर मिरचीचा हिरव्या मिरचीचा ठेचा पण मिळू शकते काय म्हटलं नाही मी गॅसवरही नाही बनवत चुलीवरही नाही बनवत डायरेक्ट भट्टीत टाकते हं हा किती प्लेट लावू मग ठीक आहे मग तिन्ही प्लेटमध्ये बाजरी याची ज्वारीचीच भाकरी का ठीक आहे की मिक्स करू तिन्ही भाकरी ठीक आहे ठीक आहे आणखी काही लागलं तर सांगा